माझं बालपण माझं बालपण एवढया गरिबीत निघालेलं आहे की खूपसं सगळ्या सोयी आमच्या आईवडिलांनी माझ्या आईवडिलांनी मला म्हणजे आम्हाला शिक्षण हे सरकारीतच मिळत होतं पैसे नाही लागत होते त्याला पण शिक्षण केलं पुरं आणि आईवडिलांनी पण आईनी सर्वात जास्त मेहनत घेतली आम्ही शिक्षण केलं पाहिजे आणि आम्ही शिक्षण पण पूर्ण केलं पण आठवणी अशी की आईनी जी मेहनत आमच्या मागं लावली ती मेहनत आम्हाला सफल झाली मी शिक्षिका बनली आणि शिकली पण आणि मोठी पण झाली आणि आपल्या मुलांनासुद्धा शिकवत आहे आणि माझी मुलं पण चांगले शिकतील अशी माझी आशा आहे